माझा आवडता गेम हा व्हॉलीबॉल आहे व्हॉलीबॉलमध्ये सहा खेळाडू असतात त्यामध्ये तुम्ही अपोजिट टीमला सर्विसिंग करून पंचवीस पॉइंटनी आपल्याला विजेता विजेता आपण ठरवू शकतो एक सर्विसचा आपल्याला एक पॉइंट मिळतो असे पंचवीस पॉइंट आपल्याला घ्यावे लागतात तेव्हा आपण विजेता टीम ठरले जातो